हॅलो हां नमस्कार मी ॲडवोकेट आकाश आढाव बोलतो आहे मी एका शासकीय कामानिमित्त या माण खटावच्या एका दुष्काळी गावात बोंबाळी नावाच्या गावामध्ये आलेलो आहे आणि या ठिकाणी मला एक दोन दिवस मुक्काम करायचा आहे आणि आपल्यासाठी एक मला सांगायचं होतं की मला या ठिकाणी दोन दिवस राहण्यासाठी जी काय पाण्याची आवश्यकता आहे त्याविषयी मला चौकशी करायची होती मला दोन दिवस पिण्याचे पाणी हे फिल्टरचं हवे आहे आणि वापरासाठी तरी कमीतकमी एक शंभर लिटर पाणी मला आवश्यक आहे त्याची व्यवस्था आपण करण्यात यावी टँकर पाठवू शकता आपण किंवा काय मी तुम्हाला तसा ॲड्रेस पाठवून देऊ शकतो आणि मला ते आजच हवं आहे कारण मला आजच मी संध्याकाळपर्यंत तिथं पोचणार आहे तिथं पोचल्यानंतर तुम्हाला मी डिटेल्स पाठवतो आणि आपले जे काय कर्मचारी असतील त्यांना तुम्ही पाठवू शकता किंवा जे तुम्ही फक्त ड्रायव्हरला जरी पाठवलं ह्या पत्त्यावरती तरी मी ते त्या ठिकाणी त्यांना घ्यायला येऊ शकतो

अजून काय इतर गोष्टींसाठी पाण्याची दोन दिवसासाठी मला कमीत कमी शंभर लिटर पाण्याची आवश्यकता आहे आणि हे जल प्राधिकारण तुमची संस्था नक्कीच हे शासकीय संस्था असल्याने खूप चांगलं काम करते त्याचाही तुम्हाला नक्कीच मी चांगला प्रतिक्रिया देईन त्याचाही तुम्हाला वापर होईल आणि नक्कीच मला आवडेल तसं मला लगेच कळवा संध्याकाळपर्यंत हा माझा नंबर आहे यावरती फोन करा किंवा मी नंतर परत आठवणीसाठी तुम्हाला एकदा कॉल करतो